आमची आवडती बाईक ही रॉयल इन्फिल्डची बुलट आहे आणि बुलट बुलट ही अतिशय आरामदाय आणि कम्फर्टेबल बाईक राईडसाठी यूज होणारी बाईक आहे आणि रॉयल इन्फिल्ड ही कंपनी अतिशय जुनी असून ही एकदम चांगली कंपनी आहे और आमच्याकडं पण बुलेट बाईक आहे आणि ट्रीपसाठी हे एक एकदम कम्फर्टेबल आणि आरामदायक बाईक आहे कारण काय आहे की आपण बुलट ही एक हेवी बाईक आहे आणि आपण याच्यावर किती पण लांब गेलो तर तेवढं आम्ही थकवा येत नाही दुसरी बाईकवर काय आहे वायब्रेशनने थकवा येतो बुलट ही एक आरामदायक बाईक आहे आणि किती पण लाँग आपण त्याला चालवू शकतो बुलट बाईक ही अतिशय चांगली आणि आरामदायक बाईक आहे आपण याला कितीपण लांब राईड करू शकतो आणि राईडमध्ये आपण याचे सायलेन्सरची आवाज त्याचा कम्फर्टेबल त्याची हॉरन त्याची लाईट ही सर्व चांगली प्रकारे वर्क करते आणि आपण याला किती पण लांब चाऊ शकतो अति अतशय चांगली बाईक म्हणजे रॉयल इन्फिल्डची बु